प्रत्येक ऋतुमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा आपल्याला एक्ससाइझ करणे म्हणजेच धावण्यासाठी एक काही वेळ आणि काही नियम पाळावं लागतात जसे उन्हाळा असेल तर सकाळी सकाळी आणि सायंकाळी दिवसा न धावता त्या दोन टाईमला जास्तीत जास्त रनिंग करणे उन्हाळ्यात जास्तीत जास्त पाण्याचा वापर करणे पिण्यासाठी आणि बरातसा वेळ तो उन्हाच्या दिवशी उन्हात न धावता थंडीच्या मौसमामध्ये धावणे आणि थंडीमध्ये तर धावण्यासाठी जास्तीत जास्त चांगला सीझन असतो कारण की जेवढं तुम्ही धावाल तेवढं ती आपलं शरीर गरम होईल म्हणजेच आपल्याला कुठली बिमारी वगैरे आणि आपला थंडीचं पण लागणार नाही आणि पावसाळ्यात म्हटलं तर पाऊस जर येत असेल तर धावण्याचं टाळावे जर वातावरण उघडं असेल मोकळं असेल तर पावसाळ्यात धावावे आणि हिवाळ्यात आनि पावसाळ्यात जास्तीत जास्त गरम पानी पिणे जे कोमट अस कोमट करून पिणे आ शरीराला शरीराला ते आवश्यक असतं अशाप्रकारे जर आपण ते पाळलं तर आपल्या रनिंग करण्यामध्ये या धावण्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची अडथळा निर्माण होत नाही